हॅलो ह कुटा शिश्वर दुकानला कटिंग करायचीकी आपल्याला तरी आज करायची होती रेट काय आहे काय नाही आपल्याला सनी जादव कट करायची होती

हो रेट काय आहे काय नाही सांगा ना आपल्याला म्हणजे कसंय कळलं का नाही यायचं बरं बर आपल्याकडं कोणकोणते आहेत कट वगैरे सांगा ना काय बरं बरं चालते तरी आपल्या दाढीला व्हरायटीमध्ये किती लागतील पैसे हो मग दाढीला किती लागतील बगा दाढीच करायची कटिंग काय करायची नाही नाय ना आपला शिवाजी महाराजांसारखी करायची आपल्याला दाढी बरं बरं चालतय मग मी येतो दुकानला हो कोणता मारा हा पण चांगला दिसावा

अहो हे हे कसंय माझं लग्न आहे आता सध्या हां माझं लग्न ठरलंय ते ते लग्नासाठी कटिंग करायची जरा चांगले दिसावं बरं किती वाजता येऊ सांगा की दोन चार दिवस बाकी आहेत लग्नाला हो उद्यासाठी होते सांगा टायमिंग म्हणजे कसंय गर्दी नसून राहिली बरं बरं चालतय येतो उद्याच्याला हो चालेल